नाही मी क्लासेस वगैरे तर नाही केलेत किंवा कुणाकडून शिकले नाही हो मला आवड होती पण नाही जमलं मला ते कधी आणि मी माझ्या भविष्यात मी नक्कीच विचार करेन ह्या गोष्टीचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोरिओग्राफी तर हो केली आहे खूप वेळा कोरिओग्राफी केली आहे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये पार्टीसिपेट केलं आहे मी सो कोरिओग्राफीही केली आहे